हां मी हल्लीच एक नवीन हेडफोन ऑनलाईन मागवला आहे माझी पहिलीच पर्चेस आहे ऑनलाईन आणि तो आहे वन प्लसचा बुलेट झेड म्हणून एक ब्लूटूथ हेडफोन आहे वायरलेस हेडफोन नेकबँड आहे तो तो ॲक्च्युली कनेक्टसुद्धा खूप छान होतो आहे म्हणजे लगेच कनेक्ट झाला मला जास्ती वेळसुद्धा लागला नाही त्याला कनेक्ट करायला आणि याचे फिचर्स एवढे आवडले आहेत की तो इअरबड्स त्याचे चांगले आहेत जे का कानात काहीच त्रास देत नाहीत मला कानाला काहीच त्रास झाला नाही आहे त्याच्यामुळे आणि नेकबँड असल्यामुळे तो गाडीवरतीसुद्दा इजीली वापरू शकतो मी त्यात फिचर्स चांगले म्हणजे काय की याला बटन आहेत तीन व्हॉईस वॉल्युम अपडाऊन करायचं आणि कॉल रिसीव आणि कट करायचं पण त्याच बटनाचा उपयोग मला प्ले पॉज करायला पण मिळतो म्हणजे साँग मी प्ले पॉज करू शकतो फॉरवर्ड करू शकतो पाठी पाहिजे तर पाठचं गाणं लावू शकतो आणि आवाज कमीजास्तसुद्धा करू शकतो सो गाडीवरती मला सारखा सारखा मोबाईलसुद्धा काढावा लागत नाही आणि नॉईज कॅन्सलेशन खूपच चांगलं आहे म्हणजे गाडी चालवताना गाडीच्या हवेचा आवाज कमी जातो आहे गाडीचा आवाज कमी जातो आणि आपला आवाज चांगला क्लिअर खेचला जातो आहे त्यामध्ये त्याच्यामुळे हे हेडफोन मला खूपच चांगले वाटले आणि याची बॅटरी बॅकअपसुद्धा खूप चांगलं आहे एकदा चार्ज केल्यानंतर कमीतकमी एक सात ते आठ तास तरी मी गाणी ऐकतो आणि त्यामुळे मला तो फायद्याचा पडतो आणि चार्जिंगसुद्धा म्हणजे मी जस्ट दहा मिनटं लावलं तरी तो एक आठ सात ते आठ तास कंटिन्यूच चालू राहतो आहे त्याच्यामुळे मला खूपच आवडला आहे हा हेडफोन ह्याच्यासाठी मी फाईव स्टार रँकिंग देईन नक्कीच आणि तुमची सर्विससुद्धा मला खूप आवडली आहे कारण मी ऑर्डर केल्याच्या चौथ्या दिवशी माझ्याकडे हा डिलिवर झालेला आहे आणि रेटच्या मानाने बघाल तर हा ऑनलाईनला मला पंधराशे रुपयाला पडला आहे आणि ह्याची दुकानातली प्राईज दोन हजार रुपये त्याच्यामुळे मला हा खूपच हेडफोन रिझनेबल रेटमध्ये आणि खूप छान प्रोडक्ट मिळालेलं आहे सो थँक्यू